माझ्या झाडास माझ्या झाडासाठी मी माझ्या सासूबाईंकडून त्यांना खूप बऱ्याच प्रकारे माहिती आहे त्याच्यामध्ये कोणत्या झाडाला काय टाकायचं को कशाला टाकू नये हे त्यांना चांगलं माहिती आहे आणि माझे मिस्टर शेतीकाम करत असल्यामुळे मला त्या झाडावर कोणते औषध फवारावे कोणते नाही हे त्याना चांगलं माहिती असल्यामुळे मी त्यांच्याकडून हा सल्ला घेत असते